मराठी भाषेला माध्यमांमध्ये आणि शिक्षणव्यवस्थेमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व मिळते असे वाटते का ह्यावर मला माझं मत नोंदवायचं आहे खरं तर आता नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहिर झाला आहे तेवढ्यापुरतं अगदी तात्पुरतं खूप मराठी भाषेचा उदो उदो झाला आपली माय मराठी मराठी किती संपन्न आणि इत्यादी इत्यादी पण खरं सांगायचं तर माध्यमांविषयी बोलता बोलायचं झालं तर आपलं म्हणजे वर्तमानपत्र असू देत किंवा टेलिव्हजनवरचं जे मराठी चॅ विविध चॅनल्स आहेत तिथे सुद्धा आजकाल म्हणजे एका वाक्यात आता मी सुद्धा हे बोलते आहे किंवा माझं मत व्यक्त करत आहे तर एखा एका म्हणजे आठ ते दहा शब्दांच्या एका वाक्यात निदान दोन तीन इंग्रजी शब्द येतातच आणि तसंच तीच परिस्थिती वर्तमानपत्रात सुद्धा जी रिपोर्टिंग होतं किंवा जे लेख लिहिले जातात त्याच्यात आजकाल मिक्स भाषा वापरलेली असते किंवा जे बातम्यांचे चॅ चॅनल्स आहेत तर ते वृत्त निवेदक किंवा निवेदिका सुद्धा अतिशय अशुद्ध भा मराठी भाषा बोलतात खरं तर तर माध्यमांमध्ये तर पुरेसं प्रतिनिधित्व नाहीच मिळत असं माझं मत आहे मराठी भाषेत भाषेला आणि शिक्षणव्यवस्थेबद्दल बोलायचं झालं तर मी माझं स्वतःचं उदाहरण देऊ शकते अगदी की माझा मोठा मुलगा ज्या शाळेत शिकत होता तो आय सी एस सी म्हणजे दिल्ली बोर्डाची शाळा होती आमची आणि तिथे त्यांना आठवीनंतर मराठी भाषाच नव्हती म्हणजे मराठी हा विषयच नव्हता अभ्यासाला त्यामुळे आता माझ्या घरातलं वातावरण मराठी आहे किंवा आम्ही घरी मराठीत संवाद साधतो त्याची मातृभाषा मराठी आहे म्हणून तो थोडंफार तरी मराठी बोलू शकतो किंवा म्हणजे आहे ते वातावरण मराठी असल्यामुळे पण शाळेतच मराठी शिकचं शिक्षण मिळालं नाही आहे त्यामुळे पुढे आपोआपच दुर्लक्ष होत जातं पण आता मागील दोन वर्षापासून प्रत्येक म्हणजे राज्याने आपली राजभाषा ही प्रत्येक शाळेत मुलांनी निदान दाहवीपर्यंत तरी शिकावी म्हणजे शिकायलाच हवी असा नियम आला आहे त्यामुळे मग आता मुलांना म्हणजे ते शिकणं भागच आहे तर मराठी भाषिक मुलं तरी ते शिकतात किंवा त्यांना जमतं पण पण ज्यांची मातृभाषा मराठी नाही आहे असे मुलं मग खूप कंटाळा करतात त्याच्याबद्दल अभ्यास करायचा आणि म्हणजे हा नियम घालून दिला आहे म्हणून मग आता शाळा ते फॉलो करायला लागले आहेत नाहीतर मग शिक्षण व्यवस्थेमध्येही मला वाटतं की तसं पुरेसं प्रतिनिधित्व नाही मिळालेलं मराठी भाषेला केवळ सरकारी नियम आहे म्हणून तुम्ही ते शिकवताय पण एक आपली माय भा मातृभाषा किंवा मायबोली म्हणून जे मराठीबद्दल प्रेम मुलांमध्ये निर्माण झालं पाहिजे आणि त्याच्या योग्य मग ते मराठीचे साहित्य विपुल साहित्य संपदा आहे मराठीतली त्याचा ते आस्वाद घेऊ शकतील खरं तर पण म्हणजे सद्यस्थिती तर खरंच ही आहे की दोन्ही म्हणजे कुठलेही वृत्तपत्र असू दे किंवा मीडिया म्हणजे प्रिंट माध्यम म्हणजे छापिल माध्यम किंवा दृकश्राव्य माध्यम असू दे मग किंवा मग शिक्षणव्यवस्था आहे या दोन्ही ठिकाणी मराठी भाषेला म्हणजे हवं तेवढं प्रतिनिधित्व मिळत नाही आहे असं माझं स्पष्ट मत आहे धन्यवाद